शिक्षकांनी शाळांमध्ये त्यांच्या सिलॅबसबरोबरच इतर काही गोष्टी शिकवणे गरजेचे आहे जे की समाजात कसे वावरावे एक चांगला माणूस कसे व्हावे इतरांशी कसे वागावे अशा खूप सार व जिथे जीवन जं जगण्याचे धडे दिले जात नाहीत आता काही नवीन सिलॅबस ऐकेलाय की त्याच्यात हे सगळं दिलं जातं पण हे शिक्षण फु पुढे मला नाही वाटत कुठे उपयोगाचं येतं पुस्तकी शिक्षण जनरल नॉलेज असलं पाहिजे त्याच्यात माणूस कसा घडतो हे शिकवलं गेलं पाहिजे माणूस कसा असावा हे शिकवलं गेलं पाहिजे माणसाने जीवनात काय चांगलं काय वाईट हे शिकवलं गेलं पाहिजे पुढील जीवनात आपण काय करणार आहोत त्याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्या मुलाचा रस कशात आहे त्या मुलाचा आवड कशात आहे त्या मला मुलाचा कल कशात आहे हे लक्षात घेऊन शिकवलं पाहिजे पुस्तकी शिक्षण हे दिन देण्याबरोबरच माणसाने समाजात कसे वावरावे ह्याचे शिक्षण त्याने दिले शिक्षकांनी दिले पाहिजे केवळ शिक्षक पुस्तकी ज्ञान हे आत्ताच्या जगात पुरेसे नाही आहे त्याचबरोबर चांगला माणूस व्हावा कसा व्हावा हे सा त्या मुलांना शिकवणं गरजेचे आहे काळाची गरज आहे ही ती त्यामुळे शिक्षकांनी ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असे मला वाटते